भाकरी पोळी वरणभात मसालेभात पुरीभाजी उपमा शिरा साबुदाणा खिचडी थालीपीठ पीठलं भाकरी पोहे कोथिंबीर झुणका आंबाडीची भाजी भरली वांगी मोदक पुरणपोळी कटाची आमटी मिसळ पाव कोल्हापुरी तांबडा रस्सा काळा मसाला भाजी